हॅलो मला ट्रेनची बुकिंग हवी आहे मला मुंबई ती दिल्ली जाण्यासाठी ट्रेनची बुकिंग हवी आहे तर त्यासाठी कोणकोणत्या ट्रेनची सीट उपलब्ध आहे मला थ्री ए थर्ड ए सी सीटमध्ये तिकीट भेटू शकंल का तर हे ह्याच्यासाठी मी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट देऊ शकतो कोणकोणते तुम्हाला डॉक्युमेंट पाहिजे ते सर्व मला सांगा मला ती सीट पाहिजे